हां हॅलो मी रीता बोलते मी इकडे ठाणे इकडे यायचं आहे मला ठाणेमध्ये गणेश मंदिरमध्ये जायचं आहे तर मला तिथे आमच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन इकडे यायचं आहे त्या गणेश मंदिरमध्ये तर ते नेमकं गणेश मंदिर आहे कुठे हां हां ठाणेमध्ये आहे हो हो तर त्याच्यासाठी आम्हाला कॅब बुक करायची होती तर मग कशा प्रकारे अच्छा अच्छा किती खर्च येईल तरी अच्छा पाच हजार ठीक आहे मी तुम्हाला ऑनलाईन पेड केले तर चालेल अच्छा ठीक आहे अच्छा अच्छा हो हो माझा ॲड्रेस मी तुम्हाला पाठवते अच्छा अच्छा अच्छा तिथे राहण्याची व्यवस्था वगैरे आहेत का हॉटेल्स वगैरे अच्छा अच्छा ठीक आणखी काही विशेष आहे का तिथे पाहण्यासारखं अच्छा ठीक आहे मग अच्छा अच्छा चालेल ना ठीक आहे चालेल मग